मध्यंतरी कॉलेजच्या काही कारणामुळे मी बंगलोरला गेले होते आणि आम्ही बसने बंगलोरला जाणार होतो त्यामुळे मला आधी असं वाटलं होतं की बसने जाणं म्हणजे खूप जास्त त्रासाचा प्रवास माझा होईल आणि खूप वेळ जाईल खूप दमायला होईल तिथे जाऊन काहीच बघण्यात ऊर्जा राहणार नाही आणि लगेच परत यावंसं वाटेल पण तसं काहीच झालं नाही मी बंगलोरला ट्रॅव्हलर्सच्या बस ज्या असतात त्यातून गेले होते तो प्रवास त्या मानाने बराच चांगला होता जे तो जशी माझी अपेक्षा होती तसं काही झालं नाही आम्ही अगदी सुरळीतपणे बंगलोरला पोहोचलो तिथे वेगळे वेगळे पर्यटन स्थळांना भेट दिली होती अनेक हॉटेल्स आणि त्यांच्या खासियत असलेल्या जागांना आम्ही गेलो तिथे असं सांगण्यात आलं होतं की तिथे खूप प्रदूषण आहे तिथे खूप गर्मी असेल तिथे खूप उकडेल पण तसं काहीच झालं नाही ती सहल खूपच सुरळीतपणे पार पडली आणि येतानाचा प्रवासही मला वाटला होता की खूप हेक्टिक होईल खूप त्यात त्रास होईल बसने येणं जाणं म्हणजे पण असं काहीच झालं नाही त्यामुळे मला अनपेक्षित अशी ही सहल होती आणि मला त्याचा खूप आनंद झाला आम्ही बंगलोरनंतर पुढे कूर्गला गेलो होतो की तिथे तिथेही प्रवास खूपच चांगला होता मला असं एकंदरीत वाटत होतं की बसचा प्रवास नको कारण त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि खूप दमायला होतं पुढे ब काहीच बघण्यासाठी आपल्याला त्राण उरलेले नसतात पण असं काही झालं नाही तो प्रवास खूपच सुरळीत पार पडला आणि कूर्ग आणि बंगलोरमध्ये आम्ही खूप मजा केली तिथे कॉफीचे मळे किंवा हत्तींचं एक हत्तींची बाग अशा अनेक गोष्टी आमी तिथे बघितल्या आणि कूर्गची कॉफी खूप आणि चॉकलेट खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याची खरेदी केली त्यामुळे कूर्ग आणि बंगलोरची ही जी सहल होती ती माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त रोचक होती